महाराष्ट्र आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू ओर कश्मीर झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओडिसा पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड